मी मोबाईल ऑनलाईन बोलवला पण काही दिवसानंतरच ते जास्त खाली पडल्यामुळं त्याला ताबडतोब क्रॅचेस पडले त्याची स्क्रीन खराब झाली एवढ्या लवकर माझा आधीचा मोबाईल होता तो एवढ्या लवकर काही कित्ती वेळा पडला पण तरी तो खराब झाला नाही आणि त्याचा आवाजही एक वेळ तर पाण्यात पडला पण तरीही तो क बॅटरी सुकवून उन्हात ठेवली पण तो चालू झाला आणि हा मोबाईल मी आता घेतला ऑनलाईन आणि काही दिवस होत नाही तर ए एकदा दोनदा असा थोडासाच पडला तर त्याचा आवाजही खूप कमी झाला आणि हे ही व्यवस्थित फोटोही यायला नाही लागले त्याच्यामुळं मला असं असं वाटलं की आपण विनाकारण ऑनलाईन मोबाईल बोलावला नं आपण दोन पैसे जास्त खर्च करून जर दुकानातूनच बोलावला असता तर बरं झाले असते पुन्हा त्याची चार्जिंग पण एवढ्या लवकर संप आ सुरुवातीला चांगली मग दोनदोन तीनतीन दिवस चालायची लव लवकर चार्जिंग व्हायची आणि आता कसं चार्जिंग ताबडतोब संपते त्याच्यामुळं असं वाटते की मी ऑनलाईन न घेता दुकानातून घेतला असता तर खूप मग फायदा झाला असता आता याच्यापुढे मी कधीही ऑनलाईन मोबाईल हा घेणार नाही